चित्रित झालेली धार्मिक गाणी मुख्यत्वे म्हटली तर मंगेशकरांनी भगिनीं गायलेलं मागे उभा मंगेश जे आहे ज्याच्यात मंगेशाचं पूर्ण त्याच्यात त्यांनी चित्रीकरण केलं आहे ते मला विशेष करून आवडतं आणि तुकाराम बुवा महाराजांचे ज जसं तुझे रूप चित्ती राहो वगैरे जे आहे फार छान छान आहे ते मला आवडतात अगदी